हॅलो हां ठाणेकर ट्रॅव्हल्स ना हा सर मला थोडं सांगलीतून बोलतो आहे मला थोडंसं तुमच्या कॅ म्हणजे गाड्याबद्दल चौकशी करायची होती हो फॅ हा फॅमिली फॅमिली आहे हां मग आता कसं आहे म्हणजे दोन्ही मोठ्ठी गाडी किंवा लहान गाडी असं दोन्हीसाठी चौकशी करायची होती का त्याचे रेट्स वगैरे तसं काय त्याचं सिस्टम हां चार लोकं बसतील अशी पण किंवा एक सहा सात बसतील अशी पण

आपल्याला सांगलीतून जायचं आहे सांगलीतून आपल्याला जायचं आहे साताराला सातारा म्हणजे महाबळेश्वरला हां हो महाबळेश्वरला वन डे ट्रिप घ्यायची फक्त मग त्याचं कसं कसं रेट वगैरे काय म्हणजे छोटी गाडी जर धरली तर सेफेस्ट म्हणजे सेफ कारच पाहिजे आम्हाला थोडीशी

डेट म्हणजे प डेट आता म्हणजे फिक्स नाही अशी किमान म्हणजे आज तारीख सतरा एकवीस तारखेला लागेल एकवीस तारखेला हो एकवीस किंवा बावीसला लागेल हो म्हणजे एकवीसच फिक्स धरा हा ते कसं रेट आहे छोटी गाडीला स्विफ्ट स्विफ्ट अच्छा हां त्याचं कसं म्हणजे पर किलोमीटरच धरता ना तुम्ही पर किलोमीटर किती आहे अच्छा ओके चौदा रुपये चौदा रुपये पर किलोमीटर मग त्याचं जे जेवढे किलोमीटर होईल तेवढे आपलं हे आहे त्याच्याबरोबर म्हणजे ड्रायवरचं खाणं वगैरे कसं त्यां आपल्याकडेच असेल ना ते अच्छा ओके हां

हो एकवीस तारखेला म्हणजे एकवीस तारखेला इथून सकाळीच निघायचं आहे मेबी सकाळी इथून निघेन निघायचं आहे एक स पाच किंवा सहा वाजेपर्यंत सहा वाजता सकाळी आणि मग जेवढा वेळ लागेल तेवढं वन डे ट्रिप काय असेल ते हां हो आणि दुसरी जे तुम्ही मोठी म्हटलं एर्टिका वगैरे एर्टिगात किती सात माणसं बसतील ना आठ ॲडजेस करून आठ किंवा सात म्हणजे मोकळून सात त्याचा कसं काय रेट बसेल जरा सांगू शकत आहे ते कसं पर किलोमीटर आहे तो कमी बसतो आहे म्हणजे तेरा रुपये हां एक रुपयाचा फरक आहे साडे बारा तेरा ओके हां त्याचे पण सेम ओके ओके ठीक आहे ठीक आहे मग मी काय करतो तुम्हाला थोडंसं विचारून वगैरे किती माणसं आहेत जरा फिक्स करतो आमचं माणसं वाढत तर शक्यतो एर्टिकाच लागणार आहे आम्हाला मग त्याचं तर रेट वगैरे थोडंसं जमवून द्या आम्हाला हो हो ते नांदवडेकर आहेत ना त्यांनीच सांगितलं आहे हो होय त्यानी हा त्यांनी सांगितलं त्यांनी तुमचा नंबर दिला होता हां चालेल हां आमचं फिक्स करतो मग आपण म्हणजे रेटचं बघूया ओके चालेल ना हो ठीक आहे चालेल चालेल ओके थँक्यू थँक्यू हां